धार्मिक क्षेत्राचे पर्यटनच्या दृष्टीने गेल्यास तिथे जे सुय सु अडचणी येतात त्याच्यामध्ये मुख्य अडचण म्हणजे अशी की ये जेवण जे आहे महाराष्ट्रयीन पद्धतीचे क प प्रकारे मिळत नाही लवकर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईनमध्ये दर्शनाला त उभ ठाकल्यानंतर तो वेळ जो तिथला आहे तिथलं सुविधा नसतात पाण्याची म्हणा किंवा हेची त्याच्यामुळं लोकांना प परेशानी होते तसंच जेवणाची जी आहे ना महाराष्ट्रीयन पद्धत तशी उपलब्धता त्या वेळेवरव आवल हो आवश्यक होणे उपलब्ध होणे आवश्यक आहे तसेच का उन्हाळ्यात म्हणा ब किंवा पावसाळ्यात जे निवाऱ्याची सोय तिथं आणि नि निवासाची जे आहे ते महाग सोय तिथे खूप पैसेे लागतात तिथे तुळजापूरच्या ठिकाणी जायला वगैरे